मराठी भाषेचा इतिहास कोणता मराठी भाषेचा इतिहास बघायला गेले तर मराठी भाषेचा जन्मच संस्कृत भाषेतून झाल्याचे दिसून येते पुरातन काळात सांगितल्याप्रमाणे काही पुरावेसुद्धा त्यात देता येतील किंवा मिळतील काही जसे काही शिलालेख पर्णलेख ताम्रपत्र इत्यादी इत्यादीद्वारे ते भाषेचे जतन करून ठेवल्या गेले होते तर त्यामध्ये काही काळानुसार बदल करण्यात आले तर त्यात बदाल बदलामध्ये मराठी भाषा ही भाषा भाषा म्हणजे काय तर बोलणारा आणि ऐकणारा यांच्यात जो संवाद घडून येते त्यालाच भाषा असे म्हणतात मराठी ही आपली मातृभाषा आहे ती लहानपणापासूनच आपल्या कानावर त्याचे संस्कार होत असते त्यात कानावर म्हणा किंवा मनावर जसे समोरासमोर कोणी बोलत असले तर ते बोलणे जसं छोट्या मुलाला जसं सांग बोलता येत नाही पण ते हा जे आई हावभाव करून दाखवते किंवा पाणीच दे इकडे तर ते कसं त्याला कळायला लागते तसे ते लहानपणापासून जे होणारे संस्कार आहेत ते हळूहळू आपल्या अग आपल्या याच्यात अवगत येते श मनावर त्याचे परिणाम होते तर त्याचे समोर लिखाणामधून त्याचे रूपांतर केलेले आहेत सुरुवातीचे जे मराठी साहित्य होते ते साहित्यीकारीणी ते साहित्य निर्माण केले ते बोलण्यापुरतेच मर्यादित होते म्हणजेच आपल्या मनातील भावना विचार किंवा हावभाव इत्यादीमधून ते दिसत होते ते केवळ श्रवण रूपात मजे ऐकण्याच्या स्वरूपात नउ नसून ते दिसण्याच्या स्वरूपात जसं कोणी बहिरं असलं तर त्याला खुणांनी सांगायचं पण भाषा नस नव्हती त्यांना सांगण्यासाठी पण तीच हावभाव त्याला ते समजायला येत होतं परंतु नंतर समोरसमोर त्याचा लिपीचा शोध लागल्याने ते लिखित स्वरूपात झाले आपण जी लिखी वापरतो ते देवनागरी लिपी आहे सुरुवातीला काही कवींनी आपल्या कविता म्हणजेच पद्य लिहिलेले आहेत काव्य लिहिलेले होते त्यात मुकुंदराज हे पहिले कवी मानले गेले तसेच पहिला ग्रंथकार म्हणून माहिमबट यांनी यांना ओळखले जाते त्यांनी लीळाचरित्र हा आद्यग्रंथ लिहिला होता तसेच ज्ञानेश्वरीची जी महती आ महती आहे ती शब्दात सांगता येतच नाही त्यांनी श्रीज्ञानदेवीअमृत अमृतानुभव हा ग्रंथसुद्धा लिहून ठेवलेला आहे त्यात त्याचे नाव इतिहासात अजरामर केलेले आहे ज्ञानेश्वरीने ज्ञानेश्वरी तर मराठी भाषेचा अधिक ज्ञानेश्वरीने तर मराठी भाषा ही अधिकच समृद्ध केलेली आहे हळूहळू कालांतराने मराठी वाङमय क्षेत्रात अनेक कवी कथाकार साहित्यकार किंवा लेखक झाले आहेत किंवा आहेतही त्यामध्ये ज्यांच्यामुळे मराठी भाषा अधिकाधिक संपन्न होत गेलेली आहे जसे बालकवी कुसुमाग्रज केशवसुत वि वा वी शिरवाडकर राम गणेश गडकरी तसेच पु ल देशपांडे इत्यादी अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला एक वेगळाच उच्च दर्जा मिळवून दिलेला आहे